हो मी माझ्याकडे काही पुस्तके खरेदी केली आहेत त्यात प्रथम भारताचे संविधान हे पुस्तक खरेदी केले आहेत ते पुस्तक त्या पुस्तकासा पुस्तक खरेदी करण्यासाठी त्यामध्ये ज्या काही कलमा आहेत

प्रत्ये कालाच ज्ञात नसतात आणि त्या ज्या कलमा आहे त्या फक्त आणि फक्त जे शिक्षण घेणारे आहेत किंवा संसदेत जे आहेत त्यांनाच माहिती असते पण त्याचं आपल्याला खूप सारा फायदा होतो ते आपल्यासाठीच लिहिलेले असतात काही अडचणी असतात काही कामासाठी त्या शिक्ष शेती ते शिक्षणापर्यंत किंवा प्रत्येक तळागाळातल्या कोणत्याही असलेल्या कोणत्याही याच्यासाठी त्या कामी पडतात शिक्षणामध्ये त्यात काही धार्मिक ग्रंथ घेतलेले आहे जसं बुद्ध आणि त्याचा धम्म किंवा रामायण त्या धार्मिक ग्रंथामधून मुलांना काही सांगता येतं आहे त्यातच काही कादंबऱ्या आहेत जशी शामची आई ही कादंबरी त्या श्यामच्या आई या कादंबरीमध्ये आई कितीदा मुलाला सांगते की मुकी कळी तोडू नको त्याचप्रमाणे एक पाककृतीचे पुस्तक घेतलेले आहे त्यात स्वयंपाक हा कोणत्या भांड्यात बनवायचा आणि कोणत्या भांड्यात बनवू नये ही माहिती आहे तसेच काही मुलांसाठी कथन कथानकाची पुस्तके घेतली आहेत त्यात अलीबाबा चाळीस चोर ही पुस्तके आहेत आणि छोटी छोटी रांगोळीचीसुद्धा पुस्तके घेतली आहेत